हॅलो हो बोला ना

हो हो हो वीस तारखेला का पूर्ण मंदिराला पाहिजे का आजूबाजूच्या परिसराला पण डेकोरेशन पाहिजे असं का कोणत्या कोणते फुलं पाहिजे तुम्हाला कोणकोणते

असं का बरं बरं ठीक आहे चालत आणखीन दुसरं काय पाहिजे का

हां बोला ना असं का आमच्याकडं सगळ्या प्रकारचे फुलं पाहिजे तुम्हाला कोणकोणते पाहिजे कोणत्या फुलांनं सजवायचं ते काय असेल ना तुमचं लिस्ट आहे का तुमच्याकडं कोणत्या फुलाचे लिस्ट आहे मॅडम

कमळाची फुलं का बरं बरं ठीक आहे चालते मग एकोणीस तारखेला आम्हाला कॉल करा आणि ॲडवान्स बुक करा अगोदर मग आम्हीही येऊन तुमचं डेकोरेशन करून जातो ठीक आहे सर